काही नाही बसलेले होती कॉलेजचं खूप सारं मॅन्युअल्स वगैरे कंपलिट करणं चालू आहे नं सध्या हां जाऊ या नं इथलंच नं आपलं ते काय कुठलं तरी मैदानाच्या बाजूलाच आहे नं आझाद मैदान साईड हां ठीक आहे नं जाऊ नं नाही नाही मी गेलेले नाही आहे ना आधी मला नाही माहिती हां चालेल ना टिफीन वगैरे घेऊन जाऊ या हां ते सर्व पूजेचं सामान घेऊन येणार हां तिथे बाहेर असतातच स्टॉल्स तर तिथून घेऊन घेऊ मी पूर्ण आरतीचं हे घेईल अन् ताट वगैरे तिथून घेईन हां ठीक आहे नं तिथे गेल्यावरती घेऊ या

हो आहे इथे बाजूला मी घेऊन येते तिकडून हो हो आणते आणते उद्याला जाऊ या नं सकाळीच जाऊ या सातला वगैरे गर्दी होऊन जाते नं तिथे खूपच हे आहे तर तिथे म्हणजे सेमच आहे तर हां ठीक आहे बाय